भांडी ही पाण्याने धुता येते तेलकट भांडे स्वच्छ करण्यासाठी आम्ही खास तर पितांबरी घासणी किंवा एक विशिष्ट प्रकारचा दगड असतो तो आम्ही वापरतो घासणी किंवा नारळाची टरफले ही वापरली तर तेलकट भांडी अगदी स्वच्छ अशी होतात प्रथम भांडी धूत असताना भांड्याला पाण्याने ओलं केलं जातं ओलं केल्यानंतर त्या भांड्यांमध्ये थोडंसं साबण लावून घासणीने त्यातला घासलं जातं तरी सुद्धा तेलकट भांडी ही व्यवस्थित निघत नाहीत मग त्याला दोन तीनदा तसं घासून त्याच्यावरती हवं तर थोडीशी पितांबरी टाकून किंवा एक विशिष्ट प्रकारचा दगड असतो तो गावखेड्याच्या भागामध्ये किंवा शहरामध्ये विकत मिळतो तो गावखेड्यामध्ये असाच फुकट उपलब्ध असतो तो दगड घासला की त्याचे जे रवाळ कण असतात त्याने तेलकट भांडे अगदी स्वच्छ निघून सुंदर अशी चमकायला लागतात भांडी घासत असताना सदैव घासणी ब्रश किंवा एक वेगवेगळ्या प्रकारचे शहरांमध्ये आलेले केमिकल्स ते सुद्धा लोक वापरतात प्रथम तर भांडी धुत असताना ते गरम पाण्यात टाकून नंतर ते धुतले तरच त्याला व्यवस्थित अशी चकाकी येते आणि ती स्वच्छ निघून येतं अशी ही भांडी घासत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे साधनं लोक वापरत असतात आणि भांडी ही घासत असतेवेळी गरम पाण्याने जर घासली तर अगदी सुंदर निघतात अगदी स्वच्छ व नितळ होऊन ते बाहेर पडतात गरम पाणी तसेच नारळाची टरफले पितांबरी किंवा लिक्विड सोप जरी वापरला तरी भांडी अगदी स्वच्छ व सुंदर निघून व्यवस्थित दिसायला लागतात